नमस्कार मॅडम मला माझ्या मुलींसाठी वह्या पुस्तकं घ्यायचे होते साधारण लई लहान बी नाही ना मोठे बी नाही किती किंमत काय आहे हं आणि दप्तरं तिसरी चौथीच्या मुलांसाठी किती रेटमध्ये पडेल कि काहीतरी कमी जास्त कलर पेन्सिल वगैरे शॉपनर पेन पूर्ण कंपॉस नाही का पूर्ण कम्पॉस नाही का त्याच्यामध्ये शॉपनर ते कर्कटक हे वगैरे हं ठीक आहे मग येते येते एखाद दिवशी